हॅलो अरे तुमच्याजवळून मी ते शाम्पू घेतलं होतं ते शाम्पू राजाओ बरोबर नव्हतं असं असतं काय एक तर तुम्ही हर्बल शाम्पू म्हटलं होतं हर्बलच्या ह्यानं पैसे घेतले तुम्ही आणि ते शाम्पू अजिबात असं वाटत नाही आता बाकीचे ते केमिकलवाले जरी घेतले दुकानातून ते शाम्पूनं पण जेवढे केस गळत नाहीये तुमच्या हर्बल शाम्पूपासून केस गळतात अरे तुकाराम भाऊ नाही ना ते अजिबात असं म्हणजे असं वाटलंच नाही ना ते की ते हर्बल शाम्पू आहे आता बाहेरचं जे शा पतंजलीचा आहे किंवा ते दुसऱ्या कुठल्या कंपनीचे शाम्पू ते वाटतात तरी हे तर वाटलंही नाही आणि एवढं महागाचं ते बाहेरचं जे हर्बल शाम्पू आहेत ना ते किती स्वस्त याच्यात पडतात तुमचे एवढे महाग कसे काय अरे घरी दिले ना तर घरी तर ते म्हणजे असं घरचे लोक एकदम असे म्हणत होते की हे कुठून आणलं ना काय आणलं फेकून द्यावं का काय करावं मी स्वत तीन चार दिवस वापरलं ते न तीन चार दिवस वापरल्यानंतर तुम्हाला सांगतो की लेडीजचे केस जातात ठीक आहे पण अरे मी लावलं तर माझे जेन्टस आहे ना मी माझे पण केस जात आहेत ते हर्बल शाम्पू अजिबात नव्हतं मला असं वाटलं आणि जर असेल तर तुम्ही तुमचे जे सिनियर किंवा दुसरी कंपन्या त्याला काय तरी हे करा त्याला सांगा की बा असं असं हेचं अनुभव येत आहे आणि पैसे जास्त घेताय आणि तसं त्याचं काहीच होत नाही आहे बघा